हो तसं बघितलं तर मी मधल्या पिढीचा आहे असं मानतो कारण मला मुलं आहेत आणि आईवडील पण आहेत आणि दोघांच्या मधले आईवडिलांची जी राहणीमान आहे व त्यांचे जे मतं आहेत आणि जे मुलांचे मतं आहेत आणि माझे मतं आहेत तर सर्व तिघां तिन्ही पिढ्यांमध्ये बऱ्यापैकी अंतर मला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना कधी कधी तारेवरची कसरत करावी लागते जसं आईवडील जे आहेत जे जुन्या विचारांचे आहेत त्यांना लवकर घरी आलेलं पाहिजे मोबाईलवर जास्त ना बघितलेलं पाहिजे किंवा टी व्हीवर जास्तवेळ राहता पेक्षा घरामध्ये राहून बसून अभ्यास करायला पाहिजे नातवंडांसाठी आणि माझ्यासाठी म्हणजे जास्त वेळ का बाहेर राहतो वगैरे तसं असतं तर आणि लहान मुलं म्हटलं की तर मोबाईल तर खेळणारच आजकालची सर्वच मुलं मोबाईलवर राहतात तर त्यांना पण समजावं लागतं की नाही की आजी आजोबा जे सांगताहेत ते बरोबर आहे जास्त वेळ मोबाईलवर राहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो पूर्ण मनावर परिणाम होतो डोक्यावर परिणाम होतो तर त्यांचं पण ऐकलं पाहिजे आता असं मुलांना पण समजवावं लागतं आणि आईवडलांना पण सांगायला लागतं की बाबा ते थोडंफार तर खेळणारच आजकालची पिढी अहे तर त्याच्यामुळे त्यांना पण काही टेक्निकल म्हणजे इंटरनेटवर त्यांना जे नॉलेज भेटतं ते गरजेचं आहे कारण बाहेर मित्रांमध्ये किंवा कुठे कामामध्ये पण त्यांना त्याची गरज लागते त्यामुळे त्यांना थोडं थोडावेळ तरी मोबाईलवर राहायला लागतं हे एक उदाहरण झालं तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चा संतुलन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते